हॅलो हां मॅम तुम्ही कॉल केलेला ना हां मी ज्योती बोलते प्लम्बर हो

अच्छा मॅम तुम्ही घर कुठे घेतलं आहे ॲड्रेस सांगता का अच्छा विलेपार्लेमध्ये हो

ओके ओके ठीक आहे मॅम आणि तुम्ही नवीन घर घेतलं म्हणजे ते आहे ना नळ वगैरे ते काही हे झालं आहे का जुनं आहे काय खूप अच्छा मग पूर्ण बिय तुमची तुम्ही सगळं फिटिंग वगैरे करायची आहे काय हो मॅम माझे काही माणसं आहेत म्हणजे माझ्या हाताखाली ते पण असतात आणि मी पण येऊ शकते वाटल्यास तर असं तुमचं खूप काम असेल तर मी घेऊन येऊ शकते सगळं सर्वांना जर ते काय थोडंसं आ थोडंफार काम असेल तर मग एकदोन माणसं पाठवू शकेन मी आणि हो हो ओके ओके मॅम हो ठीक आहे ना येऊ शकते ना मी ठीक आहे हो सर्वच सर्वच नळ असतात तुम्हाला जे हवं आहे तुमचं जे असेल ना फेवरेट वगैरे तो सगळं असतं तुमची चॉईस असते मॅम आम्ही चॉईस घेऊन येईन काही तुम्हाला कोणता नळ वगैरे लावायचा आम्ही ती फिटिंग वगैरे करून देईल आणि त्याचे काही चार्ज असतात हो आणि चार्ज असतात त्याचे म्हणजे वेगवेगळे नळ असतात शोचा चा हां काही प्राईज आहे त्याची काही खूप महागचं आहेत दीड दोन हजारपर्यंत आहे मॅम आणि क्वालेटी भारी आहे ना त्यामुळे खूप रेट आहे हो गॅरंटी वगैरे आहे ना हां हां हो मॅम हो ठीक आहे ठीक आहे आय थिंक मी उद्या येईन उद्या मला हां उद्या येईन मी मला उद्या भेट बारापर्यंत येईन मी हां भेटूया मग बारा वाजता मी कॉल करेन हो हो ठीक आहे ना मी त्या आल्यानंतर विलेपार्लेमध्ये मी तुम्हाला तुमचे कॉल करेन मग तुम्ही येऊ शकता माझ्या हो नाही तर तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर पण मी येऊ शकेन त्यात काय हो अजून काय मॅम